हॅलो होय होय मॅडम बोला की होय बोलत आहे बोला बरं अच्छा स्वाती पाटील मॅडम माझ्याकडे अशा दोघी तिघीजणी आहेत नक्की कोणी नंबर दिला होता मला कळेल का अच्छा अच्छा अच्छा हां हां हां ते मॉडलिंगावाल्या ओके ओके हां हां हां होय आल्या आल्या त्या माझ्या खूप जुन्या क्लाइंट आहेत बरेचसे आम्ही फोटोशूट केलेले आहेत त्यांच्या थ्रू मला बरेचसे क्लाईंट मिळालेले आहेत होय हय आहे आलं लक्षात आलं

बरं

बरं बरं

बरं बरं बरं बरं बरं बरं

बरं होय बरोबर आहे करूया की आपण माझे मेकअप म्हणजे कसे एकदम नॅचरल लुकिंग असणार तुम्हाला असं वाटणार नाही की बाबा हा हे एकदम थोपल्यासारखं दिसत आहे किंवा कुठे क्रॅक गेले किंवा एकदम एक्स्ट्रा झाले ओवर झालं आहे असं मेकअप नसतोयच माझा एकदम नॅचरल स्किन तुमचं स्किन जशी आहे तसंच तुम्हाला दिसणार आहे टायपमध्ये आमचे मेकअप असतात केलेले त्याचे मी तुम्हाला फोटो पाठवते तुमच्या नंबरवरती आता हाच नंबर आहे का मॅडम तुमचा व्हॉट्सअप नंबर हाच आहे का बरं बरं मी ते मेकअप केलेले फोटोज पाठवते बरं ठीक आहे आपण मग जर का त्याच्यानुसार दागिन्यां तुम्ही म्हणाला दागिन्यांनुसार म्हणजे तुमची जी ॲड आहे त्यासाठी फोटोशूट करायचं आहे ठीक आहे मग तुम्हाला केशरचना कोणत्या टाईपची हवी आहे वगैरे काय ते जरा पहावं लागेल त्यासाठी आपण एक काम करूया आता कधी आहे हे तुमचं का म्हणजे शूटिंग कधी आहे बरं तर मॅडम आता ऑगस्ट महिना चालू आहे ऑगस्ट महिन्याची आता ही बारा तारीख आपण एक काम करूया या महिन्याच्या एंडिंगला एक प्रीशोट म्हणजेच माझं मेकअप केलेलं आहे तुमची केशरचना हेअरस्टाईल साडी ड्रेपिंग दागिने असं सगळं करून एक शूटिंग करूया म्हणजे कसं तुमच्या पण लक्षात येईल की आपण कसं दिसणार काय किंवा कसा मेकअप होणार आहे किंवा जर का तुम्हाला काय वाटलं की बाबा हे मला कमी पाहिजे किंवा जास्त हवं आहे किंवा असं ते तुम्ही सांगू शकता मला शिवाय आपण फोटोग्राफर बोलवूया फोटोग्राफर पण त्यांच्या आयडिया सांगतील आपल्याला की बाबा हा हे असं छान दिसत आहे तसं वगैरे त्यानुसार आपण करू शकतो होय होय फोटोग्राफर्स सुद्धा आहे आमच्या ओळखीचे ते खूप छान फोटो काढतात त्यांच्याकडे क्वालिटी एस डी थ्री डीमध्ये क्वालिटी असतात छान म्हणजे छान आहे सगळं आपण तसं करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग त्यानुसार आपल्याला करता येईल मग तसंच माझ्याकडे काय सामान आहेत ते मी तुम्हाला जा सांगते तुम्ही काय आणू शकता किंवा तुमच्याकडे काय अवेलेबल आहे ते तुम्ही मला सांगू शकताय असं म्हणजे आपलं एक प्रकारचं डन होऊन जाईल त्या दिवशी काय ते फायनल

बोला की

बरं करू मॅडम आपण तुम्ही मला प्रत्यक्ष येऊन भेटूया मग आपण पुढचं डिस्कशन करूया चालेल मॅडम आता जरा बरं बरं आता जरा दोन तीन दिवस मी बिझी आहे लग्नाच्या ऑर्डर्स आहेत मेकअपचे माझे त्यानंतर आपण भेटूया की मॉर्निंगमध्ये मी दोन दिवसांनी तुम्हाला कॉल करते त्यानुसार आपण फिक्स करूया हो

ओके ओके ठीक आहे मॅडम पाठवते मी तुम्हाला या नंबरला पाठवते चालेल ठीक आहे ओके ओके